महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या भाषेची वेगवेगळ्या संस्कृतीची लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात विविध प्रांतीय लोकसुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेली आहेत या सर्वच धर्मातील किंवा धर्मामधील जाती उपजातीतील लोकांमध्ये गरिबी आहे गरिबी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून संस्थांनी इन्स्टिट्यूटनी काम केले पाहिजे कुठलाही भेदभाव न करता लोकांना लोकांमध्ये सशक्तीकरण करण्यात आलं पाहिजे विशेषत सर्वच धर्मांच्या महिलांमध्ये सशक्तीकरण करण्याची गरज आहे या पूर्वी भारत किंवा महाराष्ट्र हा पुरुषप्रधान संस्कृतीचा देश असल्यामुळे बऱ्याच वेळेला महिलांवर अन्याय अत्याचार झालेले दिसून येतात त्यासाठी महिलांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र धोरण अवलंबणे आवश्यक आहे महिलांना सुशिक्षित करणे महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे महिलांना राजकारणामध्ये आरक्षण देणे यासाठी महत्त्वाचे कामं होणे गरजेचे आहे आज वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आरक्षणाच्या सहाय्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यांच्यामध्ये सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातात तर असाच भेदभाव न करता समाजकल्याण साधले गेले पाहिजे असे मला वाटते